मागचं जसं की मागचं काळातील काही कला लोकं विसरून जात होते जसं की आता थे नवीन स्टाइलमधे येऊन राहिले जसे की वारली पेंटिंग थे आता जसं की ती बेडशीटवर नवीन कपडेवर आणि बरेचसं जसं आपण भिंत कलर करतो तर त्यच्यावर पण वापरू शकते